लाडूचे खूप सारे प्रकार आहेत जसे की मोतीचूर रवा बेसन तीळ खोबरा सुकामेवा डिंक तसेच हलव्याचे पण खूप सारे प्रकार आहे गाजर रवा लौकी पपई भोपळा मूग बदाम आयस्क्रीम पुरणपोळी पेढा संदेश मिष्टी दोई पपई शिरा जिलेबी इमरती मोदक करंजी अनारसे शंकरपाळे रसमलाई मालपुवा गुलगुले रबडी गुलाबजामून रसगुल्ला राणी पेढा उपीट शिरा हलवा सातारी पेढा बर्फी चॉकलेट मैसूर पाक रसभोग